हॅलो मी यश ज्ञानेश्वर बोलतोय मला माझ्या मित्रानी नंबर दिला मला बाहेरगावी जायचं होतं धार्मिक स्थळी सजेशन सांगून द्या नं चार सिटर आहे की सिक्स सिटर काय आहे तर सिक्स सिटर आहे तर सिक्स सिटर पुरेल आम्हाला

हा अन् नाही नाही मला सिक्स सिटरमध्ये पाहिजे

हा तर कुठे कुठे फिरू शक हा बजेट हो संभाजी नं हो

नाही नाही नाही नाही आपल्याला महाराष्ट्रामध्ये गडावर जायचं आहे फक्त बस्स हो

चार हो राहायचं पाहिजे

हा हा चालेल नं मग हा एसी एसी

आता बा मे जूनमध्ये चलायचंय तुम्हाला व्हॉट्स ॲप्

हा मी पाहून घेईल नं चालेल चालेल हो हो व्हॉट्स ॲप् हा व्हॉट्स ॲप् करून देऊ हो हो पाठवून द्या हो